जुन्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी असं वाटतं की जुनी गाणी ही सदाबहार आहेत म्हणजे त्या गाण्यांचा ती जुनी आणि जी आहे ती विविध रागावरती आधारित ब शास्त्रीय संगीताच्या आधारे त्यांना संगीत देऊन नौशाद असतील संगीतकार बरेचसेच मोठमोठे संगीतकार आहेत त्यांनी त्या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न केला किंवा त्या ठिकाणी गाणं सादरं केलेला आहे पण आत्ता जर आपण पाहिलं तर बरेचशेच कोणीही आज उठतं आणि त्या ठिकाणी मुझिक डायरेक्टर म्हणून त्याचं नाव लागतं पण तसं पाहिलं गेलं तर जी काही जी परंपरा आहे जे जे वर्ष आयुष्यभर ज्यांनी वर्षानुवर्षांनी भरपूर वर्ष त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी ते एक संगीत निर्माण करतात त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आता कुठेही दिसत नाही आजकाल सहज कोणत्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कोणत्याही गुगलवरती जरी सर्च केलं तरी गाणं मिळून जातो आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी जसं की संगीत गीतकार असायचे गीतकार हे गीत लिहायचे आणि त्यांना साजेसं असं संगीतकार त्याला ब चाल लावून त्या ठिकाणी गायकाकडून गाऊन घ्यायचे आणि त्या त्यावेळेस त्या गाण्याची जी एक प्रकारची लई किंवा त्या ठिकाणी एक प्रकारचे जी झळाळी असायची ती लोकांच्या मनामध्ये बसलेली असायची आणि आजच्या युगामध्ये असं काय दिसत नाही रोज एक गाणं निर्माण होतं आणि रोज एकजण विसरतो अशा पद्धतीचं आजकालचं संगीत आहे परंतु जे काही श अभिजात संगीत जे आहे शास्त्रीय संगीत ते या ठिकाणी अमर राहणार आहे आजही तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जुना पिच्चर जर घेतला आपण तर किती आत्ता त्या वेळची गाणी अजूनसुद्धा ऐकाविशी वाटतात आणि त्या गाण्याला आत्ताच्या लोकांनी आत्ता रिमेक्समध्ये रिमेक्स म्हणून एक प्रकार आलेला आहे तो अत्यंत म्हणजे न ऐकावं असं वाटणार आहे मोठ्या प्रमाणात गाण्याचा आवाज कमी गायन गाणाऱ्याचा आवाज कमी व म्युजिकचा त्या ठिकाणी जास्त वापर होऊन या ठिकाणी ते अशा पद्धतीनं प्रेजेंट करतात त्यामुळे त्या गाण्याला आणि त्या संगीताला काहीच अर्थ उरत नाही आणि त्याचा या ठिकाणी कोणताही कोणत्याही प्रकारे ऐकावंसं असं वाटत नाही त्यामुळे जुन्या संगीत हे फार लयबद्ध तालबद्ध आणि त्याला इमोशन्स आहेत त्याला प्रत्येक वातावरणामध्ये निर्माण केलेलं पावसातील गाणं असेल त्या सिच्युएशनला साजेल असं असं गाणं असेल ते खूप या ठिकाणी मनामध्ये घर करून जातं आणि त्यामुळे आता पूर्वीच्या काळातील चित्रपटातील जुनी गाणी व आत्ताची जे लोकांनी नव्या स्वरूपात त्याचं जे रॉक आणि जे काय रॅप केलेलं आहे ते आम्हाला अजिबात आवडत नाही त्यामुळे जुनं ते सोनं आणि त्यामुळे आम्हाला ती खूप गाणी जुनी आवडतात जशी ओरिजनल आहेत त्या काळाच्या सिच्युएशनुसार त्यांनी ती गाणी निर्माण केली व ते संगीत निर्माण केलं त्या संगीताचा आजही आम्हाला आवडतात त्यामुळे जुन्या संगीताचं आम्ही आवडतं त्यामुळे आम्हाला